हां बाफना ज्वेलर्स का हां मी वैशाली बोलती आहे तर मला दागिने हे घ्यायचे होते तर त्याच्यास म्हणजे त्याच्यासाठी कॉल केला होता हां आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे दागिने आहेत मोत्याचे काही आहेत का अच्छा अच्छा ठीके चालेल आणि मग काय किंमत असेल साधारण त्याची अच्छा म्हणजे मग काही कमी किमतीत वगैरे नाही भेटणार का आणि टेम्पल ज्वेलरीमध्ये काही आहेत का म म्हणजे कसं टेम्पल ज्वेलरीमध्ये ते असतात ना कानातली वगैरे

हां आहेत मं त्याच्यामध्ये एक ते पूर्ण एक ब्रायडल सेट असतो बघा जो नवरीसाठी असतो ना तो खास म तो मिळेल का आणी अं आणि मंगळसुत्रामधले प्रकार वगैरे का चालेल ताई मग मी तुमच्या शॉपला व्हिजिट करते कधी येणार ते सांगते हां ठीके चालेल मग